ग्रामीण भागात राहणाऱ्या व्यक्तींसाठी खेळ एक मनोरंजनाचा आणि तणाव दूर करायचा एक मस्त खेळ आहे जसं आपण समजून घ्या आय पी एल आय पी एल आल्यावर काय होते सगळ्या लोकात जे दिवसभर जे काम करते संध्याकाळी जे घरी येते तो मॅच लागून जाते ती मॅच लावल्यावर सबसे पहले काय करते ते हात पाय धुत्यावर सगळ्यात पहिले ते मॅच पाह्यला बसते हे कोणत्याही गावात जावा जावा तुम्ही सिटीमध्ये जा कुठेही जा तुम्ही हे तुम्हाला ऑल इंडियामध्ये भेटणारच कारण की एवढा की आय पी एलचा एवढा क्रेझ आहे ऑल इंडियामध्ये लय क्रेझ आहे यंदा दोन वर्षात लई क्रेझ वाढला लहान लेकरं बुढे जवान सबनच आहे त्याच्यात कोणीच सुटलं नाही आय पी एलचा एवढा क्रेझ झालेला आहे त्याच्यात कसा आहे माहीत आहे का ते आपल्या देशाचा खेळ झाला आणि त्याच्यात एवढा क्रेज झालेला आहे लय क्रेज झालेला आहे त्याच्यामुळे कसा होते लोक दिवसभरात जे बी काम करती जे काही करत राहते जो कोणताही काम करत राहते ते सबन आपला भुलून चुकून सबन करून ते फक्त क्रिकेट पाहून आपल्याला मनोरंजन करते अन सबन टेन्शन रिलीज करते ते सबन विसरून जाते की आपण कोणता काम केला काय केलं जेवलं नाही जेवलं पाणी पिलं नाही पिलं काहीच घेणं देणं नाही त्यांना ते त्यांना फक्त एवढेच पाहते किती विकेट पडली किती ओव्हर झाली ती ऑल इंडियाची हे झालेली आहे सध्याची कंडिशन खेळ म्हणजे लय चांगला आहे कसा आहे आता दुसरे दुसरे खेळ राहिले आपले कबड्डी आहे खो खो आहे आता खो खो बी ग्राउंडवर आले त्याचे बी मॅचेस होतील इंटरनॅशनलवर ते पहात बसते लोकं त्याच्याने कसा आहे टेन्शन फ्री होते माणूस पाहताना मनोरंजन जेवढा मनोरंजन तेवढा फ्रेश फ्री होतंय माणूस जे कोणतेही काम करू द्या त्याच्यात कसा आहे माणूस जर टेन्शन फ्री होते खेळ लई चांगला आहे खेळायलाही चांगला आहे आणि पहायलाही चांगला आहे